हॅलो सर वसंतराव नाईक कॉलेजमधून बोलून राहिले का ओ ओ सर मी अमोल शिंदेकार सर आपल्याला एडमिशन घ्यायचे होते तिला बी कॉमला हो सर तर त्याची काय प्रोसेजर राहील सांगाल का थोडे हां सर

सर डॉक्युमेंट्स सांगून द्याल का थोडा

हां हां सर हां सर हां हो सर सर मग ते तुमच्या कॉलेजला हॉस्टेल वगैरे आहे का हां सर हो का सर सर मग त्या फॉर्मची थोडी इन्फर्मेशन देता का म्हणजे तिथं कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील बा

हो का सर हो का सर मग तिथं जेवण वगैरे पूर्ण मुफ्तमध्येच राहील ना हो सर हो सर ठीक आहे सर मग मी येतो उद्याला ॲडमिशन करून घेतो सर हां हां हो सर येईल सर जेव्हा सुरूअसेल तेव्हा धन्यवाद सर